नमस्कार मित्रहो तर जे शेतमाल स्थानिक बाजारापर्यंत पोचवण्यासाठी इथं आमच्या ग्रामीण भागात आहे की वाशिम जिल्ह्यामधे कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ते मी सा सांगू इच्छितो सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे वाहतुकीची साधने गावापातळीपासून ते शेतमाल स्थानिक बाजारापर्यंत पोचवण्यासाठी वाहतुकीची साधने ही फार कमी आहेत वेगळ्या प्रकारे वाहतुकीची साधने आम्हाला निर्माण करावं लागतात किंवा दूरदुरून त्याचा बोलावा लागतात तेव्हा कुठं शेतमाल हा स्थानिक बाजारपेठेपर्यंत पोचवता येतो दुसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठा ज्या आहेत त्या भरपूर दूर आहेत त्याचबरोबर दूर असल्याच्या कारणानं जो माल आहे तो वेळेवर पोचत नाही आणि त्याचे भाव अॅटोमॅटिक कमी होतात